कामाच्या व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशी मी अनेक छंद जो जोपासते मला चित्रकला करायला फार आवडते त्याचबरोबर कधीकधी मी स्वयंपाक किंवा ह्या गोष्टी पण आवडीने करते गार्डेनिंग किंवा झाडे लावणे आणि त्यांच्याकडे देखभाल करणे कधी खतं टाकणे वगैरे ह्या गोष्टीही मला आवडतात रविवारी सुट्टीच्या दिवशी ह्या गोष्टीही मी करत असते गाणी ऐकायलाही मला फार आवडतात जुनी गाणी असेल किंवा मग इन्स्ट्रुमेंटल गाणी असतील तेही मला आवडतात